लोकगीत हा प्रकार खूपच छान वाटतो लोकगीतकारांमध्ये मला सुलोचना चव्हाण उषा मंगेशकर यांनी पण लावणी छान म्हटलेले आहेत विठ्ठल उमप त्याचप्रमाणे शाहीर साबळे यांचं पोवाडा हा प्रकार आता नवीन उदयास आलेले नवीन असं नाहीत पिढ्यान पिढ्या गाणं गात असलेले आता शिंदे शिंदे घराणं हे सगळ्यांची मला लोकगीत प्रकार आवडतात त्यातल्या त्यात मला लावणी गा आणि सुलोचना चव्हाण ही एक अप्रतिम सूर आहे घरंदाज गायकी होती त्यांची आणि त्या महान गायिकेला खरोखरच मानाचा मुद्रा मुुजरा कारण इतक्या अविट गोडीची गाणी लावणी त्यांनी गायलेल्या आहेत त्या कायम अशा कानात आवाज त्यांचा गुंजत राहतो आणि त्यातल्या काही फाटला गं कोना माझ्या चोळीचा सोळावं वरीस धोक्याचं कळीदार कपुरी पान नंतर पाडाला पिकलाय आंबा ही एक ह्या लावणी आणि असा आवाज होणेच नाही इतका मधुर स्वर आणि एकदम घरंदाज गायकी होती त्यांची आणि तो प्रकार मला ऐकायला कायमच आवडतो सुलोचनाबाई चव्हाण एक अद्भुत असं रसायन होतं लावणीसाठी आणि आमच्या शहरात तसं फार काही असं उदयाला आलेलं कोणी गायक नाही पण सुलोचनाबाईंचा आणि उषा मंगेशकर यांचा लावणी प्रकार मला खूप आवडतो